आपल्या भारतामध्ये शेतीसाठी पूर्वी भात जमीन जाळण्याचा प्रकार एक करत होतं त्याला राब म्हणतात आणि त्याच्यानंतर दुसरा एक प्रकार होता की गाई गुरांना वगैरे शेतामध्ये शेणखत वगैरे टाकून किंवा असं अशा प्रकारची खतं त्याच्यानंतर काही म्हणजे केमिकल म्हणजे केमिकल खतं वगैरे टाकून जसं युरिया वगरे असं असं हे करून शेती केली जाते पण पूर्वी पूर्वी हे जे ब शेणखत वगैरे किंवा गाईचं गोमूत्र वगैरे टाकून ही जी शेती जी पिकवली जाते ती पिकी ती शेती ती पिकं असतात ती शरीराला हानिकारक नसतात पण जी युरिया वगैरे इतर जे रासायनिक खतं जे वापरले जातात त्याच्यामुळे आहे ना माण माणसाच्या शरीर मानवाच्या शरीरावर किंवा जनावरांच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो असा मला वाटतं आहे